हो मी जसं मागच्या वर्षी आम्ही चौसाळा इथे गेलो होतो तर तिथे श्रावण महिना श्रावण महिना म्हणलं की पाण्याचा मोसम राहतो आणि सगळीकडे हिरवंगार राहते तर तिथे धबधबा वगैरे ह्या काही गोष्टी असतात आणि उंच टेकड्या असल्यामुळे जाताना वगैरे चढताना उतरताना खूप मजा येतं तर तो एक आनंदाचा क्षण आणि तिथे खूप चांगल्या काही गोष्टी घडतात आणि बरेचसे लोक येतात तर तो एक आम्हाला असं आठवतंय की तिथे आम्ही गेलो तिथे खूप चांगला धबधबा होता तो दहाएक वर्षांतून या पंधरा वर्षांतून एखाद्या वेळेस तो धबधबा लोकांना पहायला मिळतो की खूप निसर्गरम्य त्यातली कलाकृती तयार होते त्या धबधब्यामध्ये तर हा एक मला तो क्षण आठवतो आहे आणि तो खूपच चांगला होता तर त्यामुळे तो चौसाळा हा जो ठिकाण आहे आणि ते जे जंगल आणि तिथलं जे मंदिर देवस्थान आणि तिथले जे निसर्गरम्य वातावरण आहे तो खूपच मन पूर्ण करणारा आणि एक आपल्याला मनातून उजाळा देणारा आणि आपल्याला खूप अनुभव असा आला की खूप चांगला मला आठवणीत राहतं आणि खूप चांगल्या गोष्टी आहेत त्या